जसं आमच्या जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्यक्रम भरपूर चालतात तसं शिक्षणाशी निगडित असलेले शिक्षणासंबंधित ज्या सुविधा आहे त्याच्याबद्दल आर टी एक एज्युकेशनची स्कीम आहे त्यामध्ये शिक्षण फ्री मिळतात आरोग्य सेवा आहे ज्या आरोग्य मंत्रालयाची आरोग्य सेवा आयुष्मान भारत कार्ड आभा कार्ड मातृत्व नोंदणी यामधून पण लोकांना आरोग्यसेवेचे काही फायदे मिळतात गरिबीची बद्दल आहे आर्थिक कामगार संघटनेसाठी इंदिरा गांधी आवास योजना वगैरे गरीब कल्याण कुटुंबाची नियोजन आहे महिलांसाठी सबलीकरण करण्यासाठी समतेचा कायदा बनवलेला आहे महिला पुरुष समानता झालेला आहे त्यामुळे महिलेला खूप सशक्त वाटतं आणि त्यांच्या बाजूनी त्यांना महिला सम्मान आता एस टी महामंडळमध्येसुद्दा एक स्कीम चालू झाली आहे तर अशा काही सरकारी भरपूर योजना आहे महिलांसाठी मातृत्ववंदना आहे लहान मुलांसाठी कुपोषित बालकांसाठी बाल बालकांसाठी पण योजना आहेत त्यांच्यासाठी पोषक आहार मिळतो अंगणवाडी या शाळेमध्ये तर अशा भरपूर प्रकारच्या सरकारी योजना आहे ज्याचे आम्ही फायदा घेतो आणि ह्या इथल्या लोकल स्थानिक लोकांना बऱ्याचशा माहिती आहे